हा दीपाली बोल मी सुवर्णा बोलते आहे कशी आहे मी पण छान आहे बाकी काही नाही जॉब थोडंसं शोधून राहलेली आहे आपल्याकडे इथे अकोल्यामध्ये जॉबसाठी काही वेकेन्सीज वगैरे आलेल्या होत्या त्या बघत होते मी तुला मला तुला काही माहिती आहे का गं नवीन नवीन कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्याबद्दल

अच्छा

हा हा हा हा अच्छा हा हा हा हा नाही त्याच्याबद्दल तर नाही आहे पण आता जे आपल्याकडे नवीन नवीन इंडस्ट्रीज आलेल्या आहेत ना तेच त्याच्यामध्ये काही व्हॅकन्सीज निघालेल्या होत्या टेलीकॉलिंग सेंटरमध्ये आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये ते बघत होते मी म्हटलं एक दोन बघूया त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी कशा प्रकारे आहे आणि आपल्याला कसा स्कोप आहे त्यात एक दोन ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन बघूया म्हटलं

काही ऑनलाईन होणार आहेत ऑनलाईन होणार आहेत बोलत आहेत त्यामध्ये इंटरव्ह्यू आणि त्याचे दोन राऊंड होणार आहेत हा हा हा बरोबर बरोबर हा आणि सेक्टर पण चांगलं आहे ना त्यामध्ये इंडस्ट्रलायझेशनचं म्हणजे जे नवीन इंडस्ट्रीज् येऊन राहलेली आहे तिथे बघूयात आपण एकदा जाऊन हा पॅकेज ते तर एक पंधरापासून स्टार्टिंग बोलत आहे त्यामध्ये

जे गोरमेंट असतात हा हा ज्या सुट्ट्या असतात ना प्रायव्हेटला प्रायव्हेट सेक्टरला गोरमेंटला त्याच राहणार आहेत बोलले तिथे पण आपल्याकडे इथे अकोल्यामध्ये शिफ्टचं तर एकच शिफ्ट सांगितलेली आहे तिथे त्यांनी बरोबर आणि तसं पण आपल्याकडे बघायला गेलं तर अकोल्यामध्ये जॉब अपॉर्च्युनिटीज खूप कमी आहेत पण आता ज्या येत आहेत त्या तरी आपण एक्सेप्ट करायला पाहिजे हो की नाही म्हणजे ॲट लिस्ट आपल्याला तेवढी माहिती तर हो ओ राहील जॉबची आहे की नाही आपल्याला एक्सपिरियन्स मिळणार की नाही हा हा बरोबर ठीक आहे चालेल चल मग भेटूयात आपण जाऊया हा हा ठीक आहे हो हो हो हो नक्की नक्की ठीक आहे चालेल चालेल हा बाय